नमस्कार मी भारत गॅस एजन्सीमध्ये कामानिमित्त आलो होतो माझे खूप दिवसाचे एक पेंडिंग काम होते ते काम पूर्ण होत नव्हते पण आपल्या इथल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यानी काल मला खूप मदत केली त्याच्यामुळे न होणारे काम गॅस ट्रान्सफरचं होऊन गेलं आणि त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि ते काम कधीही होणार नव्हतं ते खूप सुखद अनुभव आला आपल्या कार्याबद्दल त्या खूप खूप धन्यवाद